नयन तू आम्हाला आता स्टेशनला सोडलंस तुझ्या त्याबद्दल धन्यवाद आम्ही तुझ्याबरोबर भरपूर फिरलो आमी सु गुहाटीपासून सुरुवात केली कामाख्या देवीचं देऊळ बघितलं तिचं दर्शन केलं त्याच्यानंतर आम्ही तेजपूरला आलो तेजपूरला जाता जाता आम्ही पूर्ण प्रवास जो केला तो इतका सुंदर होता आम्ही सिलॉन्ग बघितलं परत ते मेघालय मेघालय संपूर्ण बघ पाहिलं त्या मेघालयचं सुंदर सृष्टीसौंदर्य तू आम्हाला समजून सांगितलंस आम्हाला त्याची माहिती दिलीस छान छान ठिकाणी आम्हाला फिरवलंस सेव्हन सिस्टरकडे नेलंस त्या सेवन स्टी सि सिस्टरची माहिती दिलीस तिथे खूप लोक आहेत काही क्रिश्चन आहे काहीनी धर्म घेतलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आहे पण माणसं खूप छान आहे आम्हाला चांगले अनुभव तिथे आले मग आम्ही बॉम्बीलाला गेलो बॉम्बीलाहून तिथे मिलेट्री एरिया आहे त्या मेलेट्री एरियाचं तू आम्हाला सगळं समजू सांगितलं त्या मिलेट्री मिलेटरी माणसांशी आम्ही चांग बोललो भेटलो तिथे हॉस् त्यांचं हॉस्पिटलसुद्दा आहे त्याचासुद्धा आम्ही चांगला अनुभव गेला आम्ही सात जणं होतो आम्ही सात जणं या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक ठिकाणाचा आनंद चा आनंदाने फिरलो आणि आम्हाला काही ठिकाणी त इतकं छान वाटलं तिथल्या मोनेस्ट्री इतक्या सुंदर आहेत टाचणी पडेल तरीसुद्धा आवाज होईल आणि सफाई सुंदर सुंदर झाडं एकदम छान छान प्रकारची फुलझाडं आहेत तिथे तसे ते इथे आम्हाला मुंबईत कधी पाहायला मिळाली नाही नंतर आम्हाला तुला लास्ट तवांग लास्ट स्टेशन म्हणजे तवांग तू तवांगला आम्हाला नेलं तिथे सुंदर सुंदर चायनाच्या वस्तू आहेत भारताच्याही आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तिथे मिळतात ज्या तुम्ही घेऊ शकतात तशा ते सगळं तू आम्हाला फिरवलंस दाखवलंस कमी पैशात तू आम्हाला फिरवलंस कमी पैशात कसं राहायचं कसं ॲडजस्टमेंट कराय हे सगळं तू आम्हाला दाखवलंस जर माझ्या आयुष्यात दुसरं कोणी भेटले असे ड्रायव्हर तर मी त्यांना सांगेन की नयनसारखे वागा नयनसारखे राहा जसं नयनने आम्हाला विनम्रपणे आमची म्हणजे आमच्या विनम्रपणे आम्हाला त्याने व्यवस्थित सगळ्या माहिती दिल्या चांगली चांगली फिरवलं तसं जर मला कोणी भेटले तर मी त्याना तुझा नंबर नक्कीच देईन आता तुझं काय मत आहे ते तू मला सांग